हां हॅलो रॉयल टेलर्समधून बोलता का कसं आहे तुमचं टेल म्हणजे तुमचं याचं जे आहे तुमचं मार्केट खूप नाव ऐकलेलं आहे मला कसं एका मित्राच्या लग्नासाठी ना ब्लेझर वगैरे हां बस बस बस हां म्हणूनच कसं मी आता माझ्या मित्राकडे एक प्रपोजल दिलं होतं की बा ब्लेझर शिवायचा आहे त्यानी सरळ तुमचं नाव सुचवलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा ब्लेझर जर शिवायचं असेन तर तुमच्याकडूनच शिवावं त्यामुळे कसं तुम्हाला फोन केला काही नाही मला दोन ब्लेझर शिवायचे आहेत तर त्याच्यासोबत ते टक्कीडोसारखं जे आतमधून असते ना

अच्छा अच्छा हो हो हो हो

अच्छा अच्छा नाही कपडा मी तुम्हाला आणून देईन ना सर कारण कसं मी कपडा ऑलरेडी दोन दोन ब्लेझरसाठी कपडा मी घेतलेला आहे शर्टाचा आणिक याचा ब्लेझरचा आणि पॅन्ट ट्राऊझरचा तर ते त्याचा तो कपडा जो आहे तो मी घेतलेला आहे तर तो तुमच्या तुम्हाला मी आणून देतो आणि मेजरमेंट जे आहे ते तसं तुम्ही आम्हाला पर परफेक्ट शिऊन द्या फोर पीस फोर पीसमध्येच लागेल ना सर कारण कसं हो हो मला ट ट्राऊझरपण लागेल त्याच्यासोबत तर दो परवा परवाला येऊ का सर तुमचं आहे का म्हणजे ऑफिस उघडं आहे का तुमचं

तर पहा ना आज तर म्हणजे कसं या म्हणजे आता समजा उद्या परवापासून एक आठवडा म्हणजे पुढच्या रविवारी समजा सात दिवसाच्या आतमध्ये मला निघावं लागेल इथून माझं कोकणामध्ये माझ्या मित्राचं लग्न आहे तर ते मला जायला समजा मला दोन दिवस लागतील ना तुम्ही म्हणजे तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की म्हणजे आठव्या दिवशी समजा माझं मित्राचं लग्न आहे तर त्या लग्नाच्या आधी मला जावं लागेल अच्छा दोन्ही याचे अच्छा अच्छा तेच्यामधे काही डिस्काउंट वगैरे द्याल ना सर आठ आणि आठ ते माझे एक मित्र आहे गावंडे म्हणून त्यांनी नंबर दिला होता हां म्हणून म्हटलं बा ते म्हटलं तुमच्या ओळखीनं जरा डिस्काउंट वगैरे मिळेल तर तो विषय होता बाकी काही नाही ठीक आहे मग मी उद्या सकाळी आलो चालेल का माप वगै मेजरमेंट द्यायला अच्छा आज संध्याकाळी मग रात्री दहा वाजेपर्यंत आलं तर चालेल बर ठीक आहे येतो मग मी दहा वाजेप हो धन्यवाद ठीक आहे